बावीस बारा दोन हजार पाच दहा आठ दोन हजार तीन चार नऊ दोन हजार पाच तीन दोन दोन हजार एक सात आठ दोन हजार दोन पाच तीन दोन हजार चार